सर्वप्रथम मी जलप्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भेट देईल त्यानंतर तेथे माझा युझर नेम आणि पासवड टाकून लॉगिन करेन पासवर्ड टाकल्यानंतर ज्यावेळेस लॉग इन होईल त्यानंतर पाणी पुरवठा विभागवर क्लिक करेल तेथे माझे असलेले खाते क्रमांक किंवा घर क्रमांक किंवा बिलिंग क्रमांक हे टाकेल त्यानंतर ज्या महिन्यासाठी मला बिल हवे आहे तो महिना तिथे सिलेक्ट करेल तो सिलेक्ट केल्यानंतर तिथे एंटर करेल त्यानंतर जे बिल येईल ते चेक करून त्या वर जी रक्कम असेल त्याची मी पुष्टी करेन अशा प्रकारे मी जलप्राधिकरणाच्या संकेतस्थळावर लॉग इन करून तिथे माझी बिलाची पडताळणी करेल व खात्री करेन की माझी देय रक्कम किती आहे ते जर प्राधिकरणाची संकेतस्थळ चालू नसेल तर हॉटलाईनवर कॉल करून देखील मी माझा ग्राहक क्रमांक सांगून माझ्या बिलाची बिलाची पुष्टी करेल